मला मुळातच प्रवासाची खूप आवड आहे त्यामुळे हंगाम कुठलाही असला तरी मला घराबाहेर पडून भटकंती करायला प्रचंड आवडतं त्यामुळे प्रत्येक ऋतूप्रमाणे माझी ठिकाणं बदलत राहतात उदाहरणार्थ उन्हाळ्याची सुट्टी असेल सगळ्यात मोठी की उत्तरेकडे जायचं हिमालयात जायचं तिथले निरनिराळे ट्रेक्स करायचे कारण जसंजसं हवामान बदलतं तसतसे आपले पर्यटनाची स्थळं पण बदलतात आणि त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी विविधता अनुभवायला मिळते अनुभव समृद्ध जीवन होतं अगदी मला मुळातच डोंगराळ प्रदेशांमध्ये फिरायची जास्त आवड आहे त्यामुळे त्यातल्या त्यात अगदी असं निवडायचंच झालं तर मला उन्हाळ्यात प्रवास करायला जास्त आवडतं एक तर पुण्यातला उन्हाळा फारच वाईट आहे त्यामुळे इथलं टेम्परेचर किंवा इथलं तापमान इतकं जास्त होतं की ह्याच्यातून कुठून तरी लांब थंड हवेच्या ठिकाणी जाऊन बसावं असं खूप मनापासून वाटतं त्यामुळे उन्हाळ्यातच मला प्रवास करणं जास्त बरं वाटतं आणि त्यातूनही आपल्याकडे आहे हिमालय बऱ्यापैकी जवळ आहे फार लांब प्रद प्रदेशात वगैरे जायची गरज नाही त्यामुळे अगदी पार जम्मू काश्मीर लडाखपासून इशान्येकडे अरुणाचलपर्यंत इतकी ठिकाणं आहेत बघण्यासारखी की अख्खा अख्खं आयुष्य कदाचित कमी पडेल पावसाळ्यात मला त्यातल्या त्यात तसं फारसं नाही आवडत फिरायला कारण मला भिजायला आवडत नाही त्यामुळे आवर्जून पावसाळ्यात जशी लोकं जातात महाराष्ट्रात म्हणाल तर लोणावळ्याजवळ भुशी डॅमजवळ किंवा माळशेज घाट ताम्हिणी वगैरे अशा ठिकाणी आवर्जून जी गर्दी केली जाते किंवा गोव्याला दूधसागरपाशी वगैरे तर मी खरंतर ते टाळते मला नाही आवडत एक तर भिजायला पावसामध्ये किंवा मला फिरून अनेक गोष्टी बघायला आवडतात तिथे जाऊन आणि त्यातूनही मद्यपि लोकं मद्यपान करून जेव्हा तिथे राडा गोंधळ असतो ते तर मला अजिबात आवडत नाही त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो फिरायला जात नाही कुठेही आणि हिवाळ्यात म्हणाल तर अर्थातच आपली बेटं खूप सुंदर आहेत दक्षिण भारत सुंदर आहे हिवाळ्यात दक्षिण भारत करायला आवडतो हिवाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या भारताचं हवामानच इतकं सुंदर आहे की कुठलाही हंगाम निवडला तरी प्रवास करायला आवडतोच